विशेष गरज असलेल्या मुलांसाठी ज्यांना शिक्षणाची खरंच गरज आहे आणि ते शिकू नाही शकत कारण त्यांच्याकडे पैशांची कमी असेल किंवा आर्थिक कमी असेल त्याच्यामुळे ते शिकू नाही शिकत अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून खूप साठी व्यवस्था केलेली आहे ज्याकरून त्या व्यवस्थेचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांना खूप वेगळ्या वेगळ्या शिक्षणाच्या खात्यात शिक्षा घेऊ शकते त्या नंतर जे विकलांग आहे ते पण शिकू शकते सर्व शिक्षा अभियानानुसार कुठला पण विद्यार्थी कुठल्या याच्यात म्हणजे सगळ्या सम सोबत शिकू शकतो तर जर कुठलाही विद्यार्थी विकलांग वगैरे असेल आणि बाकीचा कुठला साधा नॉर्मल पोरगा असेल त्याच्यासोबत पण ते दोघे सोबत शिकू शकतात पण आपल्या समाजाने त्यांना दोघांना वेगळं केलं जे ज्यांना काही कमी आहे ते एका सेपरेट स्पेशल शाळेमध्ये शिकले पाहिजे आणि जे एकदम बरोबर आहे ते ते एकदम बरोबर शिकले पाहिजे म्हणून असं वेगवेगळं करून त्यांचं आहे म्हणून सर्व शिक्षा अभियानानुसार जे काय आहे तसंच वागलं पाय आणि जे सरकाराकडून वेगवेगळ्या जी उपलब्ध आहे स्कीम्स त्याचा बरोबर वापर करण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेतला पाहिजे जेणेकरून सगळ्या मुलांना आणि त्यांच्या परिवार वडिलांना वगैरे सगळं समजावून सांगायचं किंवा एक एकत्र काहीतरी योजना करून त्यांना कळवून देता येईल की असे असे व्यवस्था निघाले आहेत त्याचं तुम्ही लाभ घेऊ शकतात जरी तुमची आर्थिक व्यवस्था बरोबर नाही तरी पण याच्याकडून तुम्ही तुमचा व्यवस्था नसेल तरी पण तुम्ही शिक्षणही देऊ शकतात तुमच्या पोरांना वगैरे आणि सर्व खर्च जो आहे तो सरकारकडून दिला जाईल